वाहतूक सुविधांचा अभावाचा परिणाम आरोग्य सेवेपर्यंत पोहोचवण्यावर होतो का तर होतो होतो कारण जर वाहतूक चांगली असणार तर आपण रुग्णालयात फटाफट पोहोचू शकतो जर कोणी आजारी आहे कोणाला काय त्रास होतो आहे तर आपण प लवकरात लवकर तात्काळ त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतो आणि जर वाहतुकीचं वाहतुकीच्या सुविधा व्यवस्थित नसेल तर निश्चितच त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये नेण्यापर्यंत वेळ लागेल आणि त्यात जर त्याला काय होऊ शकतं तर हा प्रश्न त्याच्या जीवावरही येऊ शकतो तर हो आरोग्य सेवेवर होतो वाहतुकीच्या सुविधांचा अभावाचा परिणाम वाहतुकीवर होतो रुग्णालयात आमच्या आमच्या इकडे जे मुंबई भागामध्ये आम्ही थोडं येतो तर इकडे हो इकडे रुग्णालय खूप जवळ जवळ आहे तर एवढं काही त्या गोष्टीचा इशू होत नाही आम्ही लवकरात लवकर जर कोणाला काय बरं नाही वाटते आहे तर फटाफट जाऊन त्या गोष्टीचा इलाज करू शकतो आणि लवकरात लवकर जाऊन त्यावर ट्रीटमेंट घेऊ शकतो तर तिथे जाण्यासाठी फक्त दहा पंधरा मिनटाचा दा चालत गेलो तर आपण दहा पंधरा मिनटात पोहोचतो किंवा जर गाडीवर गेलो तर पाच मिनटाचा रस्ता आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी जवळजवळ आहे हॉस्पिटल्स तर रुग्णालय जवळ जवळ असल्यामुळे त्यात एवढा काय प्रॉब्लम येत नाही लवकरात लवकर आपण आपलं आपलं एखाद्या रुग्णाला फटाफट पा पा पोहोचवू शकतो त्याच्या त्याला जे आरोग्यसेवा महत्त्वाची आहे ती त्याला देऊ शकतो वेळेच्या वेळेत